हॅलो हर्षद नं सावरकरांचा हां मी गोडबोले बोलती आहे हां तुमच्याकडून नेहमी घेते बघा तर माझी ऑर्डर मी काल दिलेली आहे एक वीसजणांसाठी मला मसालेभात अळूची भाजी आणि क स सोलकढी असं मी मागितलेलं आहे हां हां बघता का एकदा जरा हां हां बरोबर हां बरोबर तीच काल दिली आहे मी ऑर्डर तुमच्याकडे तर मग तुम्हाला काही आधी ॲडव्हान्स द्यायला हवं आहे का कारण मी तुमच्याकडूनच नेहमी केटरिंग ऑर्डर घेते बरं चालेल ॲडव्हान्स नाही दिला तरी चालेल का हा ठीक आहे आणि मग कोण तुम्ही डिलिवरी द्यायला याल तेव्हा त्यांच्याकडे कॅश देऊ का जी पे करू मला सांगा मी तुम्हाला काय सोईचं आहे मला दोन्ही चालणार आहे तुम्ही म्हणाल तसं हां ठीक आहे विचारा मग तुम्ही हां हां सरांना विचारा हां हां बरं चालेल मग मी असं करते मी संध्याकाळी आज तिकडे येणार आहे मग थोडे ॲडव्हान्स मी देते मग ते मी कॅश ॲडव्हान्स देते आणि मग डिलिवरी द्यायला तुमच्याकडून येईल तेव्हा त्याला मी जी पे करते हां चालेल ना फक्त पण एक करा कारण सोलकढी आणि अळूची भाजी ती पातळ आहे ना तर मग ती मात्र अजिबात सांडायला नको मग त्याचं पॅकिंग तुम्ही मग डब्यातून देणार आहात का पॉलिथिनमधून पण मग जर डब्यातून देणार असाल ना तर मग त्याला शिवाय वाटल्यास कागद लावा आणि मग त्याची पिशवी आहे तर दोन्हीच्या वेगळ्या ठेवा कारण काय आहे ते दोन्हीचे वास जरी एकमेकाला लागले तरी मग तो चवीमध्ये फरक पडतो ना म्हणून हां हां चालेल हो हो हरकत नाही आणि मग मसालेभात तुम्ही पातेल्यामध्ये देताय का हां मग चालेल मग पातेल्यामध्ये द्या म्हणजे मग तसं तुमचंच पातेलं मला गरम करायला ठेवता येईल हो होय नाही बरोबर तुम्ही गरमच देणार आहात पण तरी इथं आयत्या वेळेला मग वाढायशिवाय थोडा गरम करायला लागतो ना मग तो तुम्ही डब्यामध्ये नका देऊ तो तुम्ही पातेल्यामध्ये द्या आणि मग तुमचं मी पातेलं परत करायला येते किंवा तुमच्या माणसाकडेच थोड्या वेळाने मी ते परत करते नाही तर मी तुमच्याकडे येते म्हणजे मला रिपोर्टही देता येईल तुमचे पदार्थ सगळे छानच असतात नेहमी सगळे विचारतात पण कोणाकडून आणतेस खूप छान असतं अगदी घरगुती चवीचं स्वच्छ असतं नीटनेटकं असतं त्याच्यावर खोबरं कोथिंबीर सगळं खूप छान घातलेलं असतं हां चालेल हरकत नाही मग किती वाजता येईल सकाळी साडेअकरा हां साडे अकरा ते बाराच्या दरम्यान पाठवताय हो हो चालेल चालेल पण बा बारापेक्षा उशीर नको पण हां हा चालेल मग अकराला पाठवलंत तरी हरकत नाही पण बारापेक्षा उशीर नको कारण मग त्याच्यापुढे जेवायला अजून जास्त वेळ जातो नं हो चालेल हरकत नाही मग मी आज संध्याकाळी येताना तुम्हाला ॲडव्हान्स देते ते कॅश देते आणि मग तुमचा माणूस डिलिव्हरी द्यायला येईल तेव्हा मग त्याला जी पे करते हां चालेल ओके ओके थँक्यू